भारतात बरेच धर्म जाती भाषा आणि सांस्कृतिक परंपरा आहेत पण इथे एकता आणि समरसतेचं वातावरण आहे जसं की हजारो वर्षानंतरही भारतीय संस्कृती आपल्या मूळ स्वरूपात जिवंत आहे आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कृत साहित्य हा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यात वेद उपनिषद महाभारत रामायण पुराण भगवद्गीता यांचा समावेश आहे आपली भारतीय संस्कृती ही भौतिक आणि आध्यात्मिक तत्त्वांवर आधारित आहे भारत विश्वाचे चार प्रमुख धार्मिक परंपरांचे जन्मस्थान आहे हिंदू जैन बौद्ध आणि सीख धर्म तर हिंदूधर्माला पूर्वीपासून संस्कृती आणि परंपरेचा वारसा लाभला आहे आपण पूर्वीपासून या सर्व परंपरांचा आदर करतो आणि आजही या परंपरा मनापासून जपत आलेलो आहे जसं की शिष्ट विनम्र दुसऱ्यांचा सन्मान आणि एकसाथ प्रगती करणे ही आपले मूळ घटक आहेत त्यानंतर आपले हिंदू धर्मातील सण विविध संस्कृती आपल्याला माहीत आहे पूर्वीपासूनच आपण सर्व सण आनंदाने आणि एकोप्याने साजरे करतो आहे तसेच आपल्या भारतीय संस्कृतीत श्रद्धेला महत्त्वाचं स्थान आहे आपण आपल्याला घडून गेलेले थोर संतव्यक्ती देव यांच्यावर अतुट श्रद्धा ठेवतो यामुळे आपली भारतीय संस्कृती इतरांपेक्षा खूप वेगळी आहे बाकीच्या संस्कृतींपेक्षा भारत वेगळा आहे कारण की देव धर्म आणि देश याला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याची पालन आपण योग्यरीत्या देखील करतो आहे एक प्रचलित म्हण देखील आहे जी या संस्कृतीला लागू पडते साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा इतर विदेशीय संस्कृतींपेक्षा आपल्या भारतातील संस्कृती खूप उत्तम आणि अनोखी आहे जसं की एकत्र कुटुंबपद्धती धार्मिक सण एकोप्याची भावना सर्वधर्म समभाव आणि हेच आपण सर्व संस्कृती आणि परंपरा आपल्या पुढच्या पिढीला लहान मुलांना समजून सांगितला पाहिजे जेणेकरून त्या नेहमी आचरणात राहतील आणि त्याचा ह्रासदेखील होणार नाही तसंच आपल्याला आपल्या संस्कृतीत ऐतिहासिक आणि भौगोलिक संस्कृती आपल्याला देखील लाभलेली आहे त्यात धार्मिक पर्यटन स्थळे जसं की चारधामयात्रा काशी बारा ज्योतिर्लिंग अशी काही अजून महत्त्वाची देवस्थानं धार्मिक पर्यटनस्थळांना लोकं अगदी आनंदाने आनि पावित्र्याने भेट देतात तसंच अजून आपण पाहिलं तर ऐतिहासिक गड किल्ले लेण्या यांचा वारसादेखील आपल्याला आहे भौगोलिक दृष्टीने आणि ऐतिहासिक आणि धार्मिक या तिन्ही दृष्टींनी आपल्या भारतीय संस्कृती खूप सुंदर अशा नटलेल्या आहेत आणि पारंपरिक पद्धतींमुळे याला अजून सुंदर असा छान आपण अर्थ निर्माण झालेला आहे अजून बघायला गेलं तर भारतातील ज्या आपल्या भारतातील ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्या इतर संस्कृतींपेक्षा खूप वेगळ्या आहेत जे आपण पूर्वीपासून आजही आपण त्याचं अगदी मनापासून पालन करतो आहे ज्या गोष्टी आपण जपलेल्या आहेत आपल्या पूर्वा पूर्वजांपासून त्याच आपण आजही आपण त्याचं पालन व्यवस्थित योग्यरीत्या करतो आहे आणि ते पुढेही करत राहावं असे मला वाटते तरच आपण आपल्या संस्कृती जपू आणि त्याचा ह्रास होणार नाही ही आपण काळजी घेऊया